हॅलो

मॅडम मला की नाही थोडं दिवाळीनिमित्त कपडे खरेदी करायचे होते तर तुमच्याकडे काही ड्रेस आणि साड्या वगैरे आहेत का अवेलेबल

तुमच्याकडे कुठल्या कुठल्या पॅटन आहेत साड्यांमध्ये

अच्छा तर अच्छा नऊवारी साड्या आहेत का आपल्याकडे तर मला की नाही नऊवारी साड्यांमध्ये आपल्याकडे कुठल्या रेंजपासून आहे अच्छा आ त्याच्यामध्ये मला नऊवारीमध्ये लाल करल मिळणार का अच्छा तर मला नऊवारीमदे एक लाल कलर पाहिजे आहे आणि एक एलो कलर भेटेल का ठीक आहे तर या नऊवारीच्या मला दोन साड्या पाहिजे आहेत आणि जी पैठणी आहे तुमच्याकडे तर पैठणीमध्ये पण मला दोन पाहिजे आहेत त्यामध्ये जो तुम्हाला चांगले असेल तर ते पाठवाल माझी कलरमध्ये रिक्वायरमेंट हीच होती की हिरवा कलर पाहिजे होता आणि एक होता पर्पल कलर जर असेल तुमच्याकडे तर आहे ना बरं पैठणीमध्ये दोन पाहिजे आहेत मला हा हा दोन्ही याचे दोनदोन पाहिजे आहेत मला पण हे जे आहे मला हे दिवाळीच्या आधी पाहिजे आहे ते दिवाळीमध्ये मला वापरण्यासाठी पाहिजे आहे आणि ड्रेसेस वगैरे आहे का तुमच्याकडे अच्छा बरं तर ड्रेसेसमध्ये पण मला कॉटनमध्ये पाहिजे होतं तर कॉटन आहे का तुमच्याकडे कॉटन ड्रेस मटेरिअल अच्छा चालेल ते डेली यूजेससाठी वापरायला पाहिजे तर त्यामध्ये पण मला एक कॉटनचा ड्रेस हवा आहे तर हे तुम्ही मला याची ऑनलाईन डिलिव्हरी होणार की कशी होणार

ठीक आहे तर मी तुम्ही मला याची दिवाळीच्या आधी मला ऑनलाईन डिलिव्हरी करून द्या याची आणि पेमेंट जो आहे तो तुम्हाला मी ऑनलाईन केला तर चालेल ना ठीक आहे चालेलचालेल ठीक आहे मॅम तर तुम्ही मला हे माझ्या ॲड्रेसवरती पाठवून द्या माझा ॲड्रेस जो आहे बुटीबुरी गांधी मैदान अकोला

ठीक आहे थँक्यू मॅम